स्वयंपाक करताना काहीशी गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावी लागते कारण म्हणजे त्या स्वयंपाकामुळे किवा त्या जेवण बनवायच्या वेळी आपल्याला किवा आपल्या परिवाराला कुटुंबाला त्या गोष्टीचा त्रास न होता आता जसं की आपण बघतो आहेच आहे पूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती की कशी ती गोष्ट म्हणजे फळं फ्रुट्स आणि भाज्या हे सगळं म्हणजे म्हणजे खूप बेकार तरीकेने बनवत आहे म्हणजे त्याला हायड्र हे करता इंजेक्शन्स मारून त्याला खराब करतात आहे तर म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाटी कधी तुम्ही जर फळं किवा काही भाज्या तुम्ही मार्केटमधून आणल्या तर त्याला पहिले धुवा चांगल्यापैकी धुवायला पाहिजे अगदी बरोबर त्याच्यामधले म्हणजे सगळे जम्स निघायला पाहिजे किवा त्यांना बॉइल करा आणि आता बघितल गेलं की टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की आपण त्या जम्स काढण्यासाठी त्याच्यामधले भाज्या किवा फळांमधले जम्स काढण्यासाठी मशीनसुध्दा येतात त्या पण त्या मशीनचे सुध्दा उपयोग करू शकतो आपल्या फळांना किंवा फूडस्मध्ये जे जम्स असतील त्याच्यासाठी आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे ते अतिशय चांगलं आहे आणि लोकांच्या शरीर चांगलं ठेवण्यासाठी बनवलेली आहे आणि जेव्हाही तुम्ही काही गोष्टी बनवतात ना तर पहिले चेक करायला पाहिजे की त्या गोष्टीची एक्सपायरी डेट काय किवा ती शिळी आहे की नाही ती चांगली आहे की नाही शरीरासाठी या सर्व गोष्टीचा आपल्याला लक्ष देण्याची फारच गरज आहे